नमस्कार रवींद्र बोलतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते कंपनीचा जो हे आहे तो मालवाहक गाडी आहे ती फार चांगली आहे कारण मला त्याचा आठ ते दहा वर्षापासूनचा जो अनुभव आलेला आहे ना फारच चांगला आहे कारण तो अनुभव म्हणजे माझी गाडी आजपर्यंत त्यात बिघाड आलेला नाही त्याच्यात त्याच्यात मी इतकी वापरली ते गाडी पण अजूनही त्या गाडीनं मला धोका दिलेला नाही कारण ती गाडी फार टफ आहे कारण त्या गाडीत कितीही तुम्ही माल भरा म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा त्याची लिमिट जी आहे ती तेवढा माल फुल रोजही तुम्ही चालवसान तर ते गाडीचा एव्हरेज कमी नाही झाला अजून आणि त्याच्यात त्याचं जे इंजिन आहे ते इंजिन अजूनही खराब झालं नाही कारण खूपच चांगला हे आहे तो म्हणजे ट्रक आहे तो म्हणजे त्याला छोटी छोटा हत्ती म्हणतात ऍपे कंपनी जे आहे ते भारतातली फारच प्रतिष्ठित कंपनी आहे आणि ते कंपनी जे जे जे पार्ट्स बनवते ते पार्ट्स चांगले आहेत एक एक पार्ट्स हे आहेत त्याचे जबरदस्त कॉलिटी आहे त्याच्यात खूपच मला तर त्याचा खूपच फायदा होत आहे कारण इतका चांगला म्हणजे एकम एक नंबर गाडी आहे ते म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो की ती गाडी ऍपे कंपनीची गाडी तुम्ही वापरा आणि फारच तुम्हाला चांगला अनुभव येईल